माझे भारतातील आवडते राज्य दिल्ली हे आहे तेथे राष्ट्रपती भवन आहे संसद भवन आहे तसंच इतरही काही कला व संस्कृती चांगल्या प्रकारे आहे आणि तिथे सर्व म्हणजे भारताची ती राजधानी असल्यामुळे मले तेथे जायला व प्रवास करायला खूप आवडेल आणि एक इच्छा सुद्धा आहे की एकदा दिल्ली बघितलं पाहिजे आणि तेथे विमानतळ झालं रेल्वेस्थानक झालं अशी मोठीमोठी संसद राष्ट्रपती भवन असल्यामुळं मला तेथे जायला व बघायला आवडेल तेच माझा आवडतं राज्य आहे